बचत गट हे पुरुषांचे व्हायचे

ते सगळे फेल पडले कारण पुरुषान् याच्या पुरुष लोक हे पैसे घेतलेले परत बचत गटाला वापस केलेच नाही पण आता तसे नाही आहे सरकारने महिला रोज महिलांना ते कर्ज देऊ लागले आणि बचत गट हा महिलांनी खूप यशस्वीरीत्या पार पाडला कारण महिला ह्या रेगुलर कर्ज घेतात आणि बँकलासुद्धा रेगुलस भरतात आमच्या गावाला सहा ते सात बचत गट आहे हे सहा ते सात बचत गट हे इतके खूप मस्त प्रकारे चालू आहे एका बचत गटाने लेवड्या जाळ्याचं कर्ज घेतलं तर दुसऱ्या बचत गटाने पापड सांडाई कुरडई हे अशा प्रकारे ते करतात आनि तिसरे बचत गट हे त्यांनी टॅक्टर घेतलेलं आहे टॅक्टरसुद्धा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे त्यांचा चालू आहे आणि आधीही ते काम करत आहे आणि तिसरा बचत गट असा आहे की त्यांनी शे शेती शेतीच्या निगडीत गहू साफसफाई करण्याची मशीन घेतलेली आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे चालू आहे आणि चौथ्या प्र चौथा जो बचत गट आहे तो दुग्ध व्यवसायाचा आहे त्यांनी म्हशी घेतलेलं आहे म्हशीचं दुग्ध व्यवसाय ते करून आपलं परिवाराचं हे उदरनिर्वाह करतात आणि पाचवा बचत गट असा आहे की त्यांनी शेळ्या मेंढ्या असं घेतलेलं आहे तर त्या शेळ्या मेंढ्या घेऊन ते त्यांचा उदरनिर्वाह करतात सहावा बचत गट असा आहे की त्यांनी गाई घेतलेल्या आहे त्या गाईचासुद्धा व्यवसाय ते चांगल्या प्रकारे करत आहे आणि सातवा बचत गट असा आहे की ते काही गावातल्या गावातच ते व्याजानं पैसे देतात या लोकांना आणि काही शेतीमाल विकत घेतात त्यावर त्यो त्यांचा व्यवसायसुद्धा बचत गटाचा खूप चांगला होत आहे